तुम्ही तुमच्या घरी ऑफिस किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी डायवर्स करण्यास किंवा परीवहन प्रवास सुरू करण्याआधी तुमच्या प्रवासाची योजना आखा आणि उपयुक्त माहिती पहा कधी निघायचे किती रहदारी असेल कोणत्या मार्गाने जायचे मार्गावरती व्यत्यय आहेत का हे तुम्हाला समजेल तुम्ही तुमचे नेहमीचे सर्व प्रवास एका टॅबमध्ये झटपट शोधण्यासाठी गुगल मॅप्स वापरू शकता तुम्हाला तुमच्या पोहोचण्याची वेळ रहदारीचे अहवाल आणि मार्गावरील अपघातांबद्दलची माहिती मिळेल तुमचा अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेटवर गुगल मॅप्स उघडा तर असे तुम्ही सेव्ह केलेल्या प्रवासवर टॅप करा अन नकाशात पाहण्यासाठी नकाशात कुठेही टॅप करा किंवा टॅप पुन्हा ड्रॅग करा सेव केलेले प्रवास स्क्रीनवर प्रवाशाची माहिती सेव्ह करून तुम्ही वारंवार केलेल्या प्रवासासाठी निर्धाने शोधू शकता तुमचा अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेटवर गुगल मॅप्स उघडा तर असे तुम्ही सेव्ह केलेल्या प्रवासवर टॅब करा आणि सर्वात वरती सर्वात वरती शोध ब बारमध्ये तुमची गंतव्यवस्ता शोधा तळाशी निर्धादेशवर टॅप करा सर्वात वरती तुमच्या वाहतुकीचं मोड निवडा तुमचं प्राधान्य की तुम्ही तुमचा प्राधान्य केलेला ॲप उघडा प्राथमिक केलेला ॲप उघडून वाहतुकीचे मोड निवडा तुमचा प्रदान केलेला मार्ग निवडा तळाशी सेव्ह करा व टॅप करा तुम्ही तुमचा प्रवास सेव करू शकता आणि तुम्हाला पुढच्या वेळी आवश्यकता असेल तेव्हा सेव्ह केलेले प्रवास स्क्रीनवरती पुन्हा शोधू शकता तुम्ही फक्त ड्रायविंग आणि परिवहन प्रवास पिन करू शकता तुमचे प्रवास कसे सेव आणि व्यवस्थित झाले याबद्धल अधिक तुम्हाला जाणून घ्यायचं असल्यास टिपमध्ये तुम्ही पाहू शकता तुमचे नेहमीचे मार्ग बंद करायचे असेल तर तुमचे स्थान इतिहास सुरुवात झाली असल्यास आम्ही तुम्हाला तुमच्या नेहमीच्या मार्गासाठी निर्धान दिशा दाखवण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमचे नेहमीचे मार्ग तुमच्या गुगल खात्याशी संलग्न करायचे नसल्यास तुम्ही तुमचे स्थान इतिहास बंद करू शकता तुमचे नेहमीचे मार्ग फक्त तुमच्यासाठी दृश्यदम्य आहेत तुमचे अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेट गुगल मॅप्स उघडा तुमचे फ्रोफाईल फोटो किंवा अध्यक्षातील सेटिंग्ज वैयक्तिक आयुष्य वर टॅब करा स्थान सेटीजवर स्क्रोल करा स्थान सुरू आहे व टॅब करा सर्वात वरती स्थान इतिहास बंद करा आणि ब गंतव्याची व्यवस्था झाली तर तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये मर्यादित डेटाची माहिती जाणून घ्या लवकर पोहोचण्यासाठी तुम्ही ड्रायव्हर करण्याआधी सामान्य रहदारी तपासा तुम्ही फो चार चाकीमध्ये जात आहात दोन चाकीवरती जात आहात हे तुमच्यावरती अवलंबून आहे यासाठी तुमच्याबरोबर मोबाईलला पावर बँक असली पाहिजे तुम्हाला तुमचे नकाशे माहीत असले पाहिजेत तुम्ही जिथे जात आहात ते त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत असले पाहिजे तुमच्या अँड्रॉय तुमच्याकडे अँड्रॉईड फोन असू शकतो

तुमचा मार्ग निवडल्यानंतर आणि धान देश पाहू शकत असल्यास तुम्ही तुमचा प्रवास कसा करता हे ते कदाचित बदलू शकतात तुम्ही परिवहनाची पद्धत बदलत आहात तेव्हा परिवहनाच्या प्रदानच्या वेळा आणि प्रवासासाठी लागणारा एकूण वेळ यासारखी उर्वरित मार्गावरील माहिती अपडेट केली जाईल हे वैशिष्ट्य फक्त निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहेत महत्वाचं सांगायचं झालं तर सपोर्ट असलेल्या स्थानावर तुम्ही चालकांसाठी तेव्हा प्रवाशाच्या कालावधीत सामान असलं गुगल मॅप्स हे ड्रायविंगच्या मागं बाजूला ठेवू शकतो अन नकाशावरील ड्रायविंगच्या चालण्याच्या किंवा परिवहनाच्या इच्छित मार्गावर टॅप करा क्रीनच्या तळाशी तुम्ही निवडले असलेला मार्ग हेदेखील विचारात घ्या आणि काही तुमच्या खात्यामध्ये जो क्षुल्लक जो तपासण्या ज्या असतील तर तुम्ही जवळपास आपल्या बँकेमध्ये जा आणि ते लवकरात लवकर तपासून घेण्याचा प्रयत्न करा कारण आजकाल बँकेमध्ये खूप काही घडत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या खात्याची माहिती तुमच्या ज्या काही समस्या असतील ते तुम्ही जाऊन एकदा बँकेमध्ये एक साहेबांना भेटून तुम्ही तुमचे समस्या दूर करू शकतात किंवा एका ऑपरेटरचे जे संकेतस्थळ असेल त्याच्यावरती जाऊन तुम्ही तप तपास करू शकतात आपल्या सर्वांच्याकडे मोबाईल आहेत माझा लॅपटॉप आहे तर तुम्ही त्याची काही संकेतस्थळे असतात त्या संकेस्थळावरती जाऊन पण बघू शकतात थँक यू